हो का सर काल तुम्ही कधी दिली होती ऑर्डर अच्छा तुम्ही काल किती वाजता आलेले आले होतात तुमचं तुमचे पावती नंबर काय आहे अच्छा तर ते हवामानामुळं पण थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की

वातावरणाचा होऊ शकतो प्रॉब्लेम

हो हो सर तुमचा सर तुमचा पत्ता काय आहे हो हो तुम्हाला नक्कीच बदलून देऊ न तुमचा पत्ता सांगा अच्छा सर मी लिहून घेते

ठीक आहे सर आम्ही चेक करून घेतो आणि हो ठीक आहे सर तुम्हाला आम्ही एकदा चेक करतो सगळं आणि मग तुम्हाला क रिटर्न करून देतो हां हां ठीक आहे सर